वर्षा फार्मसी मी सुभाष कुलकर्णी बोलतो आहे आणि मी परदेशी प्रवासासाठी जाणार आहे तरमाझ्या हृदयविकराच्या काही गोळ्या आवश्यक आहे हे प्रिस्क्रिप्शन मी तुमच्याकडे पाठवलं होतं हे तुम्हाला मिळालं असेल आणि मला लवकरात लवकर म्हणजे आठ दिवसात परदेशी प्रवासाला निघायचं आहे तत्पूर्वी तुमची औषध येतील ही अपेक्षा होती गेले दोन दिवस ती माझ्यापर्यंत पोचली नाहीत तर कृपा करून ही औषधं मला लवकरात लवकर पोहोचतील असं करा कारण मला ती माझ्या सामानाबरू औषधं पण पॅक करायची आहेत आणि ते अत्यंत गरजेचं असतात ती औषधं माझ्या हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे तेव्हा कृपा करून तुमची ही औषधं आठ दिवसाच्या आत माझ्या पाठवण्याची कृपा करावं